नमस्कार मी ईश्वरी तर प्रश्न आहे काळाबरोबर मराठी कशी विकसित झाली आहे आणि तुम्हाला तिच्यात कोणते बदल दिसले तर नक्कीच काळाबरोबर मराठी विकसित झालेली आहे जसंजसं आपलं साहित्य अधिक समृद्ध होत गेलं मोठे मोठे लेखक कवी अ साहित्यकार होत गेले तसंतसं आपली ही भाषा मराठी भाषा विकसित होत गेली त्याच्यामधलं व्याकरण असू दे भाषेची शैली असू दे ही बदलत गेली ही अधिक विकसित होत गेली आणि अगदीच म्हणजे आता मला फार पूर्वीचं माहिती नाही मराठी कशी होती काय होती पण ह्या साहित्यामुळे कवी ह्या कवितांमुळे बरेचसे जे तरुण मुलंमुली आहेत त्यांच्यात पण मराठी भाषेबद्दलचा आदर आणि प्रेम वाढत चाललं आहे त्यांना पण याची आवड निर्माण होते आहे आणि त्यामुळे भाषा अधिक समृद्ध होत चालली आहे असं मी म्हणू शकेन आणि मला त्याच्यात कोणते बदल दिसले आता मराठी भाषा अशी भाषा आहे की त्याचं एक प्रमाण भाषा प्रमाण असं काही नाही आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळी भाषा आहे सातारची मराठी वेगळी आहे कोकणातली मराठी वेगळी आहे म्हणजे त्या भाषेला त्या लहेजाप्रमाणे वेगळं नाव जरी पडलं असेल तरी मूळ जी भाषा आहे जे त्याचं ओरिजिन आहे ती मराठीच आहे फक्त तिथे त्याच्या लहेजानुसार तिथले काही वेगळे शब्द वापरण्यात येतात म्हणून त्या भाषेचं समजा मालवणची मालवणी कोकणातली कोकणी अशा त्या वेगवेगळ्या भाषा पडत गेल्या शुद्ध पुण्यातली एकदम शुद्ध ण वगैरे आणि प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी आहे तर हे मला प्रामुख्याने बदल जाणवत गेले की कशी जसंजसं आपण ठिकाणं बदलत जातो तसं तशी मराठीतील थोडेसे एक वेगवेगळे त्याला एक झालर मिळत जाते वेगवेगळी आणि बाकी मराठी ही समृद्ध भाषा आहे फार पूर्वीची भाषा आहे आणि त्याला आपण जपतो आहे त्याला अधिकाधिक जपत गेलं पाहिजे आणि त्याला अधिक समृद्ध केलं पाहिजे इतकंच वाटतं धन्यवाद